दादा आपण बर्डीवरून इथे वैशालीनगरपर्यंत आलो तर याचं आपला बिल बिल किती झालं आहे अच्छा हे घ्या तुमचं बिल आणि मी थोडे एक्स्ट्रा पैसे पण दिले आहे ते तुमची टीप म्हणून टीप याच्यासाठी तुम्ही मला इतक्या रात्री इतकी उशीर झाला तरी पण एकदम सुरक्षितपणे मला तुम्ही घरी आणून सोडले म्हणजे मला जेव्हा मी तुमच्यासोबत येत होती घरी मला कश् कोणत्याही प्रकारची भीती वाटली नाही एकदम सुरक्षितपणे तुम्ही मला घरी आणून सोडले आणि तुमच्या या मदतीसाठी मला मी एकदम चांगल्या चांगल्या मनाने तुमचे आभार मानत आहे धन्यवाद तुम्ही मला इतके छान सुरक्षितपणे घरी सोडल्याबद्दल